स्थानिक कलावंतांना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात अनेक कला संस्था आणि कलासमुदाय कार्यरत आहेत या संस्था आणि समुदाय विविध प्रकारच्या कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देतात त्यांना आवश्यक संसाधने आणि मंच पुरवतात तसेच त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि विपणनासाठी मदत करतात त्यातील काही प्रमुख कला संस्था आणि कलासमुदाय म्हणजेच जहांगीर आर्ट गॅलरी या आर्ट गॅलरीची स्थापना एकोणीसशे बावन्न साली झाली त्यांच्या कार्याबाबत सांगायचे झाल्याच तर या गॅलरीमध्ये विविध चित्रकला शिल्पकला छायाचित्रण आणि इतर कला प्रकारांचे प्रदर्शन कर करणे स्थानिक तसेच अंतरराष्ट्रीय कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी मंच उपलब्ध करून देणे राष्ट्रीय कला केंद्र म्हणजेच ललितकला अकॅडमी मुंबई यांचे कार्य आहे विविध कलात्मक उपक्रम कार्यशाळा आणि प्रदर्शनांचे आयोजन करणे युवा आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहित करणे त्यानंतर काला घोडा कला महोत्सव मुंबई ह्याची स्थापणा एकोणीसशे नव्याण्णवपासून झाली तर हा महोत्सव दरवर्षी मुंबईत आयोजित केला जातो या महोत्सवात चित्रकला शिल्पकला नृत्य नाट्य संगीत साहित्य इत्यादी विविध कला प्रकारांचे प्रदर्शन होते हजारो कलाकार आणि कलाप्रेमी या महोत्सवात सहभागी होतात त्यानंतर सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई ह्याची स्थापना एकोणीसशे सत्तावन्न साली झाली भारतातील एक प्रतिष्ठत कला विद्यालय जे चित्रकला शिल्पकला आर्किटेक्चर आणि डिजाईनचे शिक्षण प्रदान करते अनेक प्रसिद्ध भारतीय कलाकार या संस्थेतून शिक या संस्थेतून शिक्षण घेतले आहे एकंदरीतच महाराष्ट्रात असे अनेक कला संस्था आणि समुदाय स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांनी कलावंतांना आवश्यक संसाधने प्रशिक्षण आणि प्रदर्शनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे